हॅलो मी थाण्यामधून बोलत आहे तु टुरिस्ट आले आहे मी थाण्यामध्ये श्रीकृष्णाबद्दल माहिती हवी म्हणजे कसा बसतो तो काय काय काय ठेवतात ठीक मस्त आणखी काय काय ठेवला जाते समोर नैवद्यासाठी वगैरे मला आवडेल यायला मी मी कधी येऊ शकते जन्माष्टमीच्या की विसर्जनाच्या दिवशीला